आमच्या भागामध्ये विविध स विविध जत्रा किंवा यात्रा यांना खूप महत्त्व आहे चैत्र महिन्यामध्ये तेरच्या गोरोबा काकांची यात्रा असते जी आमच्या घरामध्ये सर्वांना प्रचंड आवडते ही यात्रा एक महिन्याची असते तसेच श्रावण महिन्यामध्ये रामलिंग येडशी या ठिकणची यात्रा असते ती यात्रा ही भरपूर आवडते तशाच पद्धतीनं आमच्या गावातील श्रावण महिन्यात असणारी सिद्धेश्वराची यात्रा ही अतिशय प्रसिद्ध आहे व त्यासाठी आपण प्रयत्नशील असतो जाण्यासाठी उत्सुक असतो